हॅलो हॅलो हां मॅडम बोला काय प्रॉब्लेम आहे हां हां हो हो हो एक मिनिट हा वायफाय आहे अच्छा तर अजून काही तुम्हाला वायफाय भेटलं नाही का कनेक्ट नाही झालं हो ठीक आहे ना मॅडम हां तर तुम्ही पासवर्ड बरोबर पासवर्ड तुम्ही बरोबर टाकलेला आहे का हां सांगा हो सांगा मॅडम पा हां

हां बोल हां हां मॅडम एकदा पासवर्ड चेक करून घ्या चुकीचा टाकला आहे तुम्ही पासवर्ड

एक मिनट मी सांगतो तुम्हाला पासवर्ड एक मिनिट होल्ड करा मॅडम हा हॅलो हा बो साल डबल टू डबल टू थ्री वन एट हे हे ठीक आहे मॅडम करा आणि वायफाय कनेक्ट होऊन जाईन तुमचं